बोलत आहे दावत रेस्टोरंट हो सर थालीपीठ आहे ना ऑर्डर होती आपली हा सर आपल्याकडं थालीपीठ पण आहे बाकीचे ग्रेवी वगैरे जे भाजी वगैरे सगळंच आहे तुम्ही को काय ऑर्डर करणार थालीपीठ आणि हां पनीर मसाला पण आहे अजून भेंडी मसाला आहे सर थालीपीठ आपल्याकडे एकशे साठ रुपये प्लेट आहे आणि पनीर आपल्या एकशे दोनशे ऐंशी रुपये हा सर ऑनलाइन ऑर्डर होऊन जाईल ना

तरी सर एक अर्धा एक अर्धा पाऊण तास हा आपली डिलिवरी सर फास्ट आहे तसं पण थोडंसं बनायला थोडा वेळ लागतो जसं आलं तसं लगेच एक हार्डली पंधरा ते वीस मिनिट लागतात पण यायला तुमच्या एरिया थोडासा लांब असल्यामुळे थोडा वेळ लागणार आहे तरी पण लवकरात लवकर प्रयत्न करतो आम्ही

हा सर चालेल जवाहरनगरमध्ये मला एकदा अॅड्रेस सांगून द्या तुम्ही पूर्ण चालेल चालेल सर आम्हाला ऍड्रेस हे करून टाका चालेल चालेल आमचा अॅप आहे सर त्या अॅपवरती तुम्ही मॅसेज किंवा पे केलं तरी चालेल लोकेशन पाठवलंय बघा लाईव लोकेशन मग तुमच्या ऑर्डरपर्यंत पोचायला हे होणार ठीक आहे सर चालेल हॅलो अजून सर काही आहे ऑर्डर वगैरे करायची सर आपल्याकडे आता स्पेशल ऑफर पण चालू आहे कॉम्बोमध्ये तर तुम्ही इच्छुक असाल तर सर काही कोल्ड ड्रिंक्स वगैरे पण आहे आमच्याकडे आणि आइसक्रीम वगैरे लस्सी वगैरे सगळं आहे आता अवलेबल केलेलं आहे हा सर फॅमिली पॅक पाठवून देऊ ठीक आहे सर चालेल चालेल अजून काय हवं सर ठीक आहे सर थँक यू